मी माझ्या बाईकबद्दल जर सांगायचं गेलो तर मी माझी बाईक चालवताना खूप काळजी घेतो आणि पहिली मी बाईकचीच माझ्या खूप काळजी घेतो वेळच्या वेळी तिचं सर्व्हिसिंग करणे वेळच्या वेळी टायर बदलणे वेळच्या वेळी हवा चेक करणे ऑईल नेहमी बघणे जरा जरी आवाज गाडीचा कुठे खट जरी झाला तरी ताबडतोब देऊन गॅरेजमध्ये सर्व्हिस स्टेशनमध्ये गाडी उभी करणे ताबडतोब त्यांना बघायला लावणे याप्रकारे मी गाडीची काळजी घेत असतो गाडीमध्ये आत्ता सध्या बेसिक्स असल्यामुळे मी गाडीमध्ये फ्युअल कधीच कमी ठेवत नाही हां त्याच्यामुळे गाडीचं लाईफ वाढतं एक गाडीला एक वजन मिळतं गाडीला खेचावं लागत नाही जास्तीत जास्त आणि गाडी तुमची व्यवस्थित मेंटेनन्समध्ये जर राहिली तर गाडी आपल्याला खूप साथ देते कधीकधी बाईक ज्यावेळेला मी लांबच्या प्रवासाला जातो त्यावेळेला कधी कधी खूप क्रॅम्प वगैरे येतात खूप त्रास होतो जर ऊन जास्त असेल किंवा पावसाच्या वेळेला पण सुद्धा बाईकचा कंटाळा येतो कशाला तर भिजायला वगैरे होतं मध्ये अचानक पाऊस येतो वगैरे वगैरे त्याच्यामुळे नाहीतर ऊन जर जास्त असेल तरीही त्रास होतो बाकी थंडीमध्ये वगैरे गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आपल्याला फक्त त्यावेळेला थोडंसं वाटतं कंटाळवाणं असं वाटत नाही मला पण थोडासा आळस म्हणावा किंवा एक प्रकारची सुस्ती असते ना तो प्रकार त्यावेळेला येतो किंवा भिजायचं नाही आहे आपल्याला जास्त ऊन भाजतं अंग त्याच्यामुळे ते होत असेल कदाचित पण बघायला गेलं तर मला जास्तीत जास्त फोर व्हिलरपेक्षा बाईकच चालवायला आवडते सध्या माझ्याजवळ दोन बाईक आहेत एक आहे मोपेडमध्ये आहे सुजुकीची एक्सेस आहे तिचाही वेळच्या वेळी मी सर्व्हिसिंग करतो लोकलला आणि बाहेरही मी जास्तीत जास्त ती वापरतो एक दीडशे दोनशे किलोमीटरपर्यंत मी ती बाईक गाडी घेऊन जातो त्याच्यानंतर माझं एक आहे ही आपली युनिकॉर्न आहे होंडाची युनिकॉर्न पण मी रेग्युलरली चालवत नाही थोडी इकडे तिकडे असेल बाहेर जायचं असेल कुठे डबल सीट जायचं असेल तरच मी वापरतो कारण काय होतं बाईकवरती सामान ठेवायचा वगैरे प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे थोडासा अडचणी निर्माण होतात आणि मोपेडमध्ये काय होतं डिकी असते ऑलरेडी आणि पुढे पायामध्ये पण जागा बऱ्यापैकी असते त्याच्यामुळे तिथे सामान बऱ्यापैकी आपलं मावतं आणि मला ते बरं वाटतं त्याच्यामुळे मी ती घेऊन जात असतो प्रत्येक वेळेला माझ्याजवळून जाताना हां मला असं वाटतं मला जास्तीत जास्त जर कंटाळा आला बाईकवरून फिरताना तर मी जास्तीत जास्त काय करतो आधी पहिल्यांदा समजा बाहेर मला जायचं जर असेल कुठे समजा एक दोनशे तीनशे किलोमीटर जर मला प्रवास करायचा असेल बाईकने तर मग मी काय करतो पहिल्यांदा मी गाडीचं पूर्ण चेकअप करतो त्यानंतर मी माझ्यासाठी दोन चार ड्रेस कपडे खरेदी करतो कारण वाटेमध्ये काहीही होऊ शकतो कुठे चिखल होऊ शकतो काही होऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी माझ्याबरोबर एक सेप्टी किट म्हणून एक पंक्चर सेट ठेवतो आणि एक हँडपंप ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये काय होतं मी हवा भरू शकतो आणि स्वतःच्या गाडीचं स्वतः पंक्चर काढू शकतो त्यानंतर मी गाडीमध्ये किंवा बॅगेमध्ये एक लिटरची पेट्रोलची भरलेली बॉटल ठेवतो नेहमी ज्या जेणेकरून कधीचं समजा आपल्याला अचानक पेट्रोल संपलंच किंवा काय प्रॉब्लेम आला तर ते यूज करता येतं त्यानंतर मी बाईकने जाताना सगळ्यात महत्वाचं चेक करतो ते ब्रेक जे खूप इम्पॉर्टंट असतात आणि जर मला डाउटफुल असेल तर मी त्यावर बदलूनही टाकतो लायनर त्याचप्रमाणे बघायला गेलं तर मी आता उत्साही कसा राहतो हा मोठा प्रश्न आहे कारण मला बाईक चालवायला आवडतं त्याच्यामुळे उत्साहाचा प्रश्न येतच नाही मला उत्साहच असतो बाईक चालवताना फक्त ज्यावेळेला उन्हाळा वगैरे असतो त्यावेळेला जाताना कुठेतरी आपल्याला जास्त गरम होत असेल आपण थकलो असं वाटत असेल तर आपण लिंबू शरबत वगैरे प्यायचं तोंडावरती थंड पाणी मारायचं त्यामुळे गाडीलाही त्यावेळेला आराम मिळतो तुम्हालाही मिळतो त्याचप्रमाणे पावसामध्ये बघायचं झालं तर मस्तपैकी भजी खायची चहा प्यायचा मध्येच जास्त जर थकल्यासारखं वाटलं तर अशा गोष्टी करून मी माझा प्रवास करत असतो बस एवढंच सांगेन